भारतात वाहतूक व्यवस्थेची गंभीर अशी परिस्थिती आहे अनेक शहरामध्ये तासनतास ट्रॅफिक लागलेली असते तसेच रस्त्याच्या बाजुला फुटपाटची कमी असल्यामुळे चालणारे जी लोकं आहेत ती सुद्धा रस्त्यावरूनच चालायला लागतात आणि त्यामुळे वाहनांना अडथळा तयार होतो त्यामुळे दूरदर्शिपणा दाखवून फुटपात तसेच आत्ता बनवले जाणारे रस्ते हे रुंद आणि पुढच्या काळाचा विचार करून बनवले गेले पाहिजे